नक्कीच या काळामध्ये स्क्रीनवर मुल मुलं आणि मुली जास्त खेळ खेळत आहेत त्यांचा वेळ जास्त करून स्क्रीनवरच जात आहे कारण आता सगळं डीजीला डीजी डिजिटलायजेशन झालेलं आहे मोबाईलमुळे लॅपटॉपमुळे कम्पटरमुळे या सगळ्या वस्तूंमुळे जास्त वेळ जो आहे स्क्रीनवरच जात आहे मुलांचा मला माझ्यामते मला असं वाटते मुलांनी जास्त खेळावे यासाठी त्यांना स्क्रीन वगैरेपासून जास्त दूर ठेवायला हवे पॅरेन्टसनी त्यांना मोबाईल वगैरेचा यूज कमी करायला पाहिजे त्यांना जे ऑफलाईन गेम्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आणून द्यायला हवे जसे क्रिकेट आहे कबड्डी वगैरे आहे चेस्टा